तसा पूर्वीपासून लहानपणापासून मला क्रिकेट हा खेळ खूप आवडतो माझ्या मित्रांसोबत गल्लीमधे क्रिकेट खेळणं आणि मॅच असेल मॅच चालू असेल तर त्यावेळी टी व्ही नव्हते पण आम्ही मग रेडिओवर कॉमेंटरी एकत्र बसून कॉमेंटरी ऐकत असू त्यामुळे क्रिकेटचं वेड हे मला पूर्वीपासून लहानपणापासून आहे तर ह्या ह्या खेळ खेळायची आवड माझी मी कॉलजात गेलो तरी ती मी जपली आणि मी कॉ कॉलेजमध्ये असताना मी हॉस्टेलला राहिलो त्यावेळी तिथे आमची एक टाऊन टीम होती म्हणजे शा आपल्या गावातली पण मु मुलं यायची आणि असे म्हणून आम्ही टीम बनवली होती आणि त्या टीमतर्फे मी खेळायचो त्याशिवाय कॉलेजतर्फे कॉलेजच्या टीममध्ये पण कॉलेजतर्फे खेळल्या जाणाऱ्या इंटरकॉलजेट टुर्नामेंटसाठी वगैरे माझी निवड झालेली मी त्यावेळीदेखील म्हणजे त्या द् कॉलेजद्वारे पण मी खेळलेलोय आणि ह्या टाऊन टीममधून खेळताना आम्ही इतर शहरातले म्हणतंय मी राहायचो ते अंबळनेर शहर होतं आणि इतर शहर म्हणजे आता चोपडा तिकडची जवळची शहर जळगाव धुळे या शहरांच्या टीमला आम्ही बोलवून मॅचेस खेळायचो किंवा म आम्ही त्या त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या ग्राउंडवर जाऊन मॅचेस खेळायचो तर अशीच एक मॅच चोपडा टीमची मॅच होती आणि त्या टीमच्या मॅचमध्ये मी नेहमी ओपनिंग बॅट्समन होतो नॉनस्ट्रायकर एंडला मी खेळायचो स्ट्रायकर एंडला माझा एक मित्र होता भाऊसार म्हणून तो स्ट्रायकर असायचा आणि मी नॉनस्ट्रायकर एन्डला असायचो ओपनिंग बॅटसमैन पूर्वीपासून तर काय झालं की आमच्या त्या टीम विरुद्ध खेळताना ती आमच्या विकेट्स जाऊ लागले त्यांच्यामध्ये एक पालिवाल नावाचा बॉलर होता तो स्पिनर होता आणि स्पिनर म्हणजे फ्लाइट करायचा आता आमच्याकडे स्पिनर होता पण आमच्या टीममधला स्पिनर हा वेगाने टाकणारा होता तो फ्लाईट नाही करायचा त्यामुळे फ्लाईट विरुद्ध खेळण्याची आमच्यात आम्हाला कोणालाही अशी प्रॅक्टिस नव्हती तर त्या त्याचं तो हे जाणवलं आम्हाला अडचण डी फ्लाईट विरुद्ध खेळण्याची त्या पालिवार विरुद्ध खेळताना ते जाणवलं आम्हाला ती समस्या आणि आमच्या विकेट्स भरबर जात होत्या मात्र त्यावेळी मी एका बाजू एक बाजू मी लावून धरली होती आणि मी त्याचा फायदा असा झाला की मा आमच्याजवळ जवळ पाच सहा विकेट गेल्या होत्या मधल्या फळीतलं एक हे आलंय बॅट्समन आला आणि तो त्याला मी चांगल्या प्रकारे साथ दिली तर तो टिकला आणि आम्ही एक चांगल्यापैकी स्कोअर केला आणि नंतर मी पहिल्यांदी म्हणजे एक ओपनिंगला आलेलो तर शेवटची नव्वी विकेट जेव्हा जायची वेळ येईल त्यावेळी मी आऊट झालो तर संपूर्ण वेळ मी तू एक एक बाजू लावून धरली होती आणि नुसती लावून नाही धरली तर खेळणाऱ्या बॅट्समनला मी साथ दिली माझा प्रत्यक्ष स्कोअर हा माझा तितकास नव्हता एवढ्या वेळ थांबूनही माझा स्कोअर हा तीस पस्तीस रन असेल पण मात्र मी त्या इतर लोकांना जे खेळणारे होते खेळू खेळून रन काढत होते त्यांना मी चांगली साथ दिली आणि मग आमच्या टीमचा नुसता स्कोअर चांगला नाही झालं तर आम्ही त्या समोरच्या टीमवर विजयदेखील मिळवला त्यामुळे मग प्र म माझी माझा स्कोअर खूप चांगला नसता नाही पण मी म व्यवस्थित मानखाली करून ज्यावेळी म्हणजे टीमच्या गरजेनुसार मी खेळलो महत्वाचं त्यामुळे त्या दिवशी मला नुसतं समाधान नव्हती तर माझ्याकडे बघण्या लोकं ज्या नजरेनी बघत होते मला ते कळत होतं त्यांच्या नजरेत माझं कौतुक होतं आणि मला तो तो दिवस मी कधी विसरणार नाही म्हण त्या ती आम्ही मॅच जिंकल्यानंतर म सगळे आम्ही खेळाडू आमच्या आवडीच्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे पण म माझं माझं कौतुक सगळे करत होते तर ही माझी आठवण आहे आणि ती अजून म्हणजे हृदयात चांगली कोरली गेलेली आहे